हॅलो सुषमा बोलते आहे का हो आता काय करत आहे काय नाही मी बी बसून आहे मी काय म्हणते असं थोडंसं शॉपिंगला जायचं होतं हां माझ्या मामाचं आहे आता काय दिवसा नंतर हो सांग मग काय घ्यायचं अच्छा मग कधी जाणार आहे घ्यायला हो एक्स्ट्रा क्लास आहे नवीन फॅशन असेल ना काय आहे ते बघू आपण तुला माहीत आहे का कोणते कोणते आता डिझाईनचं आहेत ट्रेंडिंग चालू म्हणजे असं आता नवीन जास्त तर जीन्स टॉपच चालू आहे डाऊन शोल्डर बेलबॉटम असं काही हो का कधी जायचं आहे तुला लग्नाला अच्छा मग कधी जायचं साठी मंडेला जाऊ ना हां ठीक आहे